हां सर नमस्ते अच्छा मुझे अभी मैं प्र गाँव से बॉंबे आयी हूँ मराठीमध्ये बोललं तर चालेल ना धन्यवाद धन्यवाद मुंबईत म्हटलं जरा फिरून येऊ गावातून विथ फॅमिली तर मला मुंबई तसंच चेंबूरला फिरायला जायचं आहे या जुहू सांताक्रुज बँड्रा पाव रिलेटिव्जकडे आलो आहे आम्ही पाहुण्यांकडे मग आता आम्हाला चेंबूरला जायचं आहे फिरायचं आहे जरा काय बघण्यासारखं आहे तिकडे आणि आम्हाला कॅब वगैरे कसं काय सुविधा हो हो हो हो हो हो हो हो हो हां मग मला कॅब बुक करायची अच्छा हो हो हो हो हो हो तिथं गावात भेटलेला आहे मेन लोगो आहे लोगो आहे फिल्ममध्ये त्यांना अवार्ड भेटलेला आहे ना ऑक्सर अवार्ड मिला है ना हां तो कॅब बुक करायची असेल तर साधारण किती खर्च येईल मला विथ फॅमिली फॅमिली आहे माझ्याबरोबर

हां हां हां हां

वा वा हां हां हां अबब ओके ओके हां हां बरं हां गार्डन हो हो हो आणि साधारण अच्छा हां अरे वा वा वा हो

वा वा छान हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ओके किती वेळ हां अच्छा अच्छा

ओके चालेल चालेल जास्त वेळ वेस्ट होत राहणार नाही ना ओके चालेल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद